भारतामध्येे पर्यटकांसाठी ठळक आणि महत्त्वाची आकर्षणं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर ताजमहल आग्र्याचा ताजमहल की तो सगळ्या जगातल्या लोकांना माहिती आहे कारण जगातल्या सात अक आश्चर्यांपैकी एक तो ताजमहल आहे आणि त्यामुळे तो जगातल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे त्यामुळे त्याचं एक आकर्षण परदेशातल्या लोकांना जास्त असू शकतं परदेशी ग्रा पर्यटकांसाठी ते च एक खास आकर्षण ठरू शकतं त्याचबरोबर देवभूमी म्हणून ज्याला ओळखलं जातं की जिथे निसर्गाने अगदी भरभरून वरदान दिलेलं आहे त्याचा वरद हस्तच लाभलेलं आहे असं ठिकाण म्हणजे केरळ तर या केरळमधली जी सृष्टी आहे खूप सुंदर हिर तिथे हिरवाई आहे आणि खरंच अतिशय सुंदर अशे रस्ते आहेत तिथे खाड्या आहेत समुद्र किनारे आहेत या सगळ्या गोष्टींची भुरळसुद्धा पर्यटकांना पडू शकत अगदी देशातल्या पर्यटकांनासुद्धा आणि परदेशातल्या पर्यटकांनासुद्धा केरळचं आकर्षण नक्कीच वाटू शकतं काश्मीरमधले अनेक ठिकाणं आहेत श्रीनगर आहे किंवा बरीच ठिकाणं अशी आहेत की ज्याचं खरं तर पर परदेशी पर्यटकांना कदाचित आकर्षण नसू शकेल कारण त्यांच्याकडे बर्फ असतो ज्यानी बर्फ बघितल्या त्याच्या ब त्यात त्यांना त्याचं फारसं आकर्षण वाटणार नाही पण आपल्या भारतीयांना मात्र या कश्मीरचं खूप आकर्षणं असतं की थंड कसं असेल आणि बर्फ पडत कसं असेल आणि चोवीस तास थंडी कशी असेल त्यामुळे काश्मीरचा हा भाग आहे तो पर्यटकांसाठी महत्त्वाचा ठरतोच त्याचबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी इतकी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत की जिथे निसर्ग अतिशय रम्य आहे छान झाडी आहे अतिशय सुंदर अशे समुद्रकिनारे महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि भारताला जिथे जिथे समुद्रकिनारे आहेत ती सगळीच ठिकाणं बघण्यासारखी आहेत गुजरात बघण्यासारखं आहे महाराष्ट्र आहे गोवा आहे की एक घनदाट झाडी आणि सुंदर निसर्ग हे सगळं पाहण्यासारखं आहे जर आंध्रप्रदेशात गेला तर तिथे थोडीशी देवळं आहेत तामिळनाडूमधली जे देवळांची गोपूरं आहेत तीसुद्धा पर्यटकांसाठी आकर्षक ठरू शकतात खरंच कशा पद्धतीनं याचं बांधकाम केलं असेल हा प्रश्न प्रत्येकच पर्यटकाच्या मनात असतं आणि ते बघण्याची एक जिज्ञसासुद्धा असते या सुट्टीत काहीतरी वेगळं बघूया असं पर्यटकांना वाटत असतं जे आपल्याकडे नाहीये ते तिथं जाऊन बघूया म्हणजे जी लोकं घाटमाँथ्यावर राहतात त्यांना समुद्रकिनारी जाण्यात आवडतं पण जे समुद्रकिनारी जातात ते घाटमाथ्यावरती येऊ शकतात थंडी अनुभवू शकतात आणि प्रत्येक देवळचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे जसं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं जे दगडी बांधकाम आहे तिथले जे खांब आहेत ते बघण्यासारखेच आहेत पण तमिळनाडूक तामिळनाडूच्या बाजूला गेलं तर ही जी इमारत असते ती उंच उंच उंच दगडाने गोपुरानी सजवलेली असते तं तेही बघण्याचं एक आकर्षण पर्यटकांना असतंच आणि खरं सांगू का नयननरम्य असा तो सोहळा असतो तो देखणं असता आणि ते बघणं फारच सुंदर असतं शिवाय काय होतं की भारत इतका सुजलाम सुफलाम आहे की प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी फळं वेगवेगळी फुलं उमलतात तर तिथला वास तिथला सुहास त्या फुलांना येत असतो त्या फळांना तीच चव येत असते त्यामुळे तो अनुभवणं हे सुद्धा पर्यटकांचं एक विशेष आकर्षण असतं जसं की महाराष्ट्रातला कोकण किनऱ्यावरती मिळणारे हापूस आंबे हे तर सगळ्यांसाठी स आहा असं करणारं आहे की जायलाच पाहिजे त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे कारण देवगड आहे समुद्रकिनारी आहे रत्नागिरी समुद्रकिनारी आहे आणि तिथले जे हापूस आंबे आहेत त्याची चव दुसऱ्या कुठल्याच आंब्यांना मिळत नाही किंवा काजू गर आहेत की कोकणात मिळणारे काजू आहेत त्यांची चव इतर कुठं मिळत नाही तिथले मासे असतील तर त्यांची चव मिळत नाही तर पर्यटकांसमोर आज हे पण आहे की थोडासा निवांतपणा मिळावा थोडंसं निसर्ग सौंदर्य बघायला मिळावं किंवा काही प्राचीन गोष्टी बघायला मिळाव्यात तर ह्या प्राचीन गोष्टींची लिस्ट एवढी मो्ठी आहे की ती काही क्षणांमध्ये काही मिनटांमध्ये सांगणं खूप अवघड आहे प्रत्येक राज्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक जिल्ह्याच एक वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक भाषा वेगवेगळी आहे तिथल्या रीती वेगवेगळ्या आहेत आणि ते समजाून घेणं ते अनुभवणं हे पर्यटकांसाठी खरंच खूप आनंददायी असतं आणि छान वाटत असतो जसं गोव्याचं वातावरण हे थोडंसं स्वतंत्र असल्यामुळे तरुणांचा ओढा हा गोव्याकडे असतो पण काही भाविक जे असतात त्यांचं मात्र लक्ष भारतामधल्या अनेक तीर्थक्षेत्रांकडे असतं म्हणजे बारा ज्योतिर्लिंग इथं आहेत महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहेत बालाजीसारखं मंदिर आहे तिरवनंतपुरमचं जे देऊळ आहे तिथला जो शेषशाही विष्णू आहे तिथला सगळ्यात पुन्हा कौतुकाचा भाग की तिथे अ असणारी काही बंद असणारी दालना त्या दालनांमधनं असणारी संपत्ती प्रत्येक गोष्टीमगे प्रत्येक पर्यटनस्थळामागे काही ना काही इतिहास आहे काही ना काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं आकर्षणसुद्धा प्र पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणात असतं तर खूप महत्त्वाची सांगायची म्हणलं तरीसुद्धा उघड आहेत एवढी ठिकाण भारतामध्ये आहेत अगदी हिमालयापासून आपल्या कन्याकुमारीपर्यंत अनेक ठिकाणं आहेत की जी पर्यटकांना आवडत असतात ज्यांना छान एन्जॉय करायचं असतात ते समुद्रकिनारी जाऊ शकतात तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ शकतात दत्तक्षेत्र खूप आहेत आपल्या देशामध्ये तर तिथे जाऊ शकतात नर्मदा परिक्रमा केली जाते तर तेसुद्धा पर्यटन स्थळ नाही म्हणता येणार पण त्याचंही आकर्षण बऱ्याच जणांना असतं की ही परिक्रमा चालत करायची विमानानं येणारे लोकं असतात ट्रेनने येणारी लोकं असतात बसने खाजगी गाड्या करूनसुद्धा लोकं प्रवासाला जातात पण भारतामध्ये ही जी एक वैशिष्ट्य पूर्ण गोष्ट आहे की पाईयात्रा मग अगदी ती पंढरपूरची वारी असू दे किंवा नर्मदेची परिक्रमा असू दे तर ते सुद्धा एक मोठं आकर्षण देशविददेशातल्या पर्यटकांच्या मनात नक्कीच आहे